रोहितजी तुम्हाला कोणत्या खेळामध्ये इंटरेस्ट आहे आणि का

आणि लहानपणापासून म्हणजे आमच्या अगोदरपासून जे आमचे सगळे मित्रमंडळी आहेत हे लोकं हा खेळ खेळत आहेत आणि ते बघून बघून आम्हाला त्याच्यामधे खूपच आवड निर्माण झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय असेल ना तर कबड्डीमधे असतं टीम स्पिरिट म्हणजे जो एकत्र येऊन तुम्ही जो खेळ खेळता खरं तर हा एकट्याने खेळण्याचा खेळ नाही आहे सात जणं तुम्ही एकत्र येऊन खेळ खेळता एकत्र येऊन बांधणी करता आणि त्यानुसार हा खेळ खेळत आहे हा खरंच म्हणजे खूप मला आवडता असा खेळ आहे आणि खरंच चांगला खेळ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमी पैशात खेळला जाणारा खेळ आहे ह्याला खूप कमी साधनं लागतात एक ग्राउंड असेल तुम्हाला एक सात जणं खेळाडू असतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या मातीतला हा खेळ आहे अख्ख्या महाराष्ट्रानं ज्यानी जगाला ह्या खेळाची ओळख करून दिली तो आपला हा कबड्डी खेळ आता हा व्यवसायिक रूपात जे प्रो कबड्डी असेल त्याच्यामुळं अनेक खेळाडूंना आता तसं बघाल तर कोणी रेल्वेमध्ये ह्याच्यामुळं कामाला लागलं आहे कोणी सर्व्हिसेसमध्ये कामाला लागलं आहे बरीचशी आमच्या गाववाली मुलं आहेत जी पोलीस भरती होण्यासाठी कबड्डीतून जी खेळाच्या कोट्यामधून जातात आणि ह्याच्यामध्ये सहभागी होतात म्हणून तर हा खेळ सर आवडतो आम्हाला